मकरसंक्रांत गणेश उत्सव दुर्गा उत्सव असे हे जे काही खूप सारे जे आहेत दुर्गादेवी नवरात्र त्याच्यानंतर गणपतीच्यावेळेस सर्व सामाजिक एकत्र येतात आणि दहा दिवस मग तिथं काही कीर्तन भजन वगैरे काही असं चालू राहते त्याचबरोबर नवरात्रीचे नऊ दिवसात गरबा वगैरे खेळतात लेडीज लोकं येतात गरबा खेळतात सर्वच लोक करतात मकर संक्रांतच्या वेळेस सर्व लोकं एकत्र येऊन सामु म्हणजे एकत्र येऊन लोकं पतंग वगैरे त्या दिवशी फुल एन्जॉय करतात आणि एकमेकांना तिळगुळ वगैरे पण देतात तर अशा पद्धतीने सोबतच रंगपंचमी रंगपंचमी दिवशी सगळे असं रंग वगैरे खेळतात होळी वगैरे तर त्यामध्ये काय होते की सर्व समाज एकत्र येतो आणि त्याच्या माध्यमातून एकोप्याची भावना निर्माण होते आणि त्यांचं त्यादिवशी मनोरंजन पण होते महाशिवरात्रीचा सण झाला असे दिवाळीचा सण झाला तर दिवाळीला तर दहा दिवस पूर्ण दिवस अस म्हणजे असं एक संध्याकाळी लाईट्स वगैरे त्यानंतर दिवे वगैरे पणत्या वगैरे आपण लावतो नंतर नवीन नवीन जे काही पदार्थ आहेत ते पूर्ण कुटुंब मिळून सोबत एकत्र येऊन हे करतात जर दूर लांबवर कोणी गेलं असणार तर सर्व एकत्र येतात एकत्र येऊन तो जो काही सण आहे तो हे करतात म्हणजे काय म्हणतात त्याला आप एन्जॉय करतात अशा पद्धतीनं खूप सारे जे काही सण वगैरे आहेत ते एकत्र येतात अक्षयतृतीया झाला दसरा झाला दसऱ्यासाठी एक मोठा कार्यक्रम करतात की जेणेकरून कुटुंब फॅमिली वगैरे सर्व एकत्र येतील आणि सर्वांना त्याचा उप जे काही त्यांच्यामध्ये जे हास्याचे जे एक आहे ते उपभोग केला जाता